हॅलो मालवणच्या रेस्टॉरन्समध्ये फोन लागला आहे का आम्हाला वन वन डे ट्रीप काढायची होती मालवणमध्ये मालवणमध्ये फूड काय काय मिळतात आम्हाला पापलेट आणि सुरमईमध्ये मला खूप आवडते म्हणून सुरमई आणि पापलेटमध्ये मला डिश हवी होती मग आम्ही एक दोन दिवसाने येणार आहे मालवणला मग तुमचा रेस्टॉरनचा पत्ता वगैरे आम्हाला हवा होता म्हणून फोन केला होता आणि तिथले डिशेससुद्धा आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आणि आजूबाजूचा परिसर काय फिरायला वगैरे असाल तर मग आम्हाला माहिती हवी होती थोडीशी मी यं माझा जन्म म्हाराष्ट्रातच झाला आहे परंतु मी असं आहे बाहेर सेटल झालेलं आहे मला महाराष्ट्राची ओढ असल्यामुळे मी तिकडचा परिसर फिरवायला येणार आहे

ओके रेस्टॉरनमध्ये रहायला जागा आहे का ओके ओके ओके चालेल मग मी दो दोन दिवसानं मी तुम्हाला फोन करेन मी दोन दिवसांनी येत् येणार आहे ओके ओके चालेल ठेवते